वाहतूक सुविधांचा अभाव आरोग्यसेवेपर्यंत पोहोचण्यावर होतोच कारण रस्ता जो आहे तो रस्ता व्यवस्थित रहात नाही आमच्या गावामध्ये रुग्णालये दुर्गम भागात आहेत पण कमी आहेत आणि तिथं व्यवस्थित सुविधापण नाहीये त्याच्यामुळे कसं आहे आम्हाला कारंजा शहरामध्येच जावं लागते आणि तिथं पोहोचायला कमीत कमी एक दीड तास वेळ लागतो